तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर माझ्या घरासमोर हिबीस्कस आणि मोगऱ्याची झाड मोठ्या प्रमाणात आहे कारण ते नैसर्गिकरीत्या लागले आहे मी ला मी लावलेला नाही आहे तरी बाहेरून आणलेला सजावटीच्या कुंडी देखील आहे साईड साईडनं लावलेलं आहे त्यामध्ये आपले खूप छोटे छोटे प्रकारची फुलं आहे खूप रंगीबेरंगी प्रकारची फुलं आहे सोबतच कधी जर आमच्या घरा घरी कार्यक्रम असला तर ते ते त्या फुला फुलांच्या साहाय्याने खूप चांगल्या प्रकारे सजवता येतो आणि त्यामुळं त्यामुळे खूप चांग सुगंध आणि एक सजावटीचं साधन म्हणून देखील फुलांचा आणि झाडांचा प्रकार आपल्याला दिसून येतो झाडांची उपयोग कक्ष कक्ष कक्ष सजवण्यासाठी देखील करण्यात येतो उदाहरणार्थ म्हटलं तर आपल्या गणपती उत्सव वगैरे राहिला तर मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केले करण्यात येते आपले विविध प्रकारचे कार्यक्रम असले स्मृतीदिन असले आपले जयं जयंती वगैरे असले तर ते प्रतिमेचेच पुष्प अर्पण वगैरे करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केला जातो सोबतच मं विविध प्रकारचे झाडे हे आपल्याला नैसर्गिकरीत्या खूप उपलब्ध म्हणजेच उपयुक्त प्रकारे आपल्याला मिळतात ज्यामध्ये आपले चिंचेचं झा आहे खूप मोठ्या प्रमाण आपल्याला सावली प्रदान करते विविध प्रकारचे चिं लिंबाची झाड आहे आयुर्वेदिकरीत्या त्यांना सर्वोत्तम स्थान असे देण्यात आले आहे अजून अजून म्हटले तर आपले आंब्याची झाड आहे एक गोड प गोड पदार्थ या स्वरूपी त्यांचे स्मरण केली जाते तसेच खूप प्रकारची अशी झाडं आहे जी की आपल्या परिसरामध्ये आढळते आणि अशा प्रकारचे आपण झाडांचे जर आपण मोठ्या प्रमाणात लागवड केली तर शक्यतोच आपल्या पृथ्वीवरील आपल्या देशावरील जे काही प्रदूषित व वायू आहे त्यांचा नाश होऊ शकणार आणि आपली सजीवसृष्टी आणि आपले नैसर्गिक आरोग्य देखील सुखी राहणार